हॅलो गीता काय करते आहेस होय ना गं मी खूप बिझी असते ना आता मुलांचं जरा ॲडमिशनचं चाललं आहे म्हणजे कसं झालं माहिती आहे का आता टर्निंग पॉईंट आहे ना नेमका आता त्यांना जर आपण फर्स्टला वगैरे ॲडमिशन कुठल्या मिडियमध्ये घ्यायचं कारण त्याच्यावरच पुढच्या ॲडमिशन्सला त्याच्यावरच पुढचं एज्युकेशन अवलंबून आहे ना मग तुला काय वाटतं म्हणजे मी इंग्लिश मीडियममध्ये घ्यायला पाहिजे का मराठी मिडीयमध्येच घ्यायला पाहिजे ॲडमिशन हां हां बरं बरं

बरोबर आहे बरोबर आहे ओ बरोबर आहे आणि मला मला पण की नाही काय होतं असं कन्फ्युजन होतं काय करू काय करू बरं झालं म्हणजे सायन्स पण पुढं सोपं जातं सेमी इंग्लिश असल्यामुळे आणि मराठी माध्यमातून मी पण ऐकलं आहे की मराठी माध्यमातून आणि मातृभाषेतून खूप चांगलं कन्सेप्ट समजत आहेत आणि त्याच्यामुळं मराठी भाषाच नाही करायला पाहिजे आणि दुसरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तू म्हणते तसं कसं आहे की टिकली लावू नका म्हणजे त्यांचा त्यांच्या ती धर्माचा पगडा तिथं येतो आणि कुठं तरी आपली संस्कृती विसरत जाते आपली बरोबर आहे तुझं म्हणणं आणि शाळा कोणत्या चांगल्या आहेत इथं शाळा कोणत्या चांगल्या आहेत धाराशिवला ओके हां ओके ओके ओके बरं बरं नाही जिल्हा परिषिदेची पण शाळा छान आहे कन्या शाळा वगैरे आणि भोसले हायस्कूल तर सगळ्या आपल्या महाराष्ट्रात गाजलेली शाळा आहे मोठी शाळा म्हणून बरं बरं मी तसंच करते मग घेऊ का मग मी भोसले हास्कूलला ॲडमिशन चालेल चालेल चालेल हो हो हो बरं बरं बरं बरं मला कुठल्या तरी मला हो ते ताई मला कॉल आला आहे कुठला तरी मी पुन्हा तुला फोन करते हां बाय बाय बाय बाय